मध्ये मी एक गणपतीचे चित्र काढले होते त्या गणपतीचं महत्त्व म्हणजे गणपतीचे दिवस आले होते जवळ आणि सगळीकडे गणपती उत्सवाची खूप जोरदार तयारी चालू होती आणि उगीच मनात आलं की एखादं चित्र आपण गणपतीचं काढावं आणि मी ते चित्र एक ऑनलाईन एक ॲप होतं त्याच्यावरून मी ते ऑनलाईन गणपतीचं चित्र क डाउनलोड करून घेतलं आणि तसंच हुबेहूब मी ते चित्र काढलं गणपती हे आराध्य दैवत असल्यामुळं आपल्याला त्या गणपतीचा महिमा काय दहा दिवस काही सांगायची गरजच नाही आणि त्या गणपतीचा मं चित्रच हुबेहूब मी काढण्याचा खूप छान प्रयत्न केला त्याला त्याचं पितांबर हे जांभळ्या कलरचं होतं आणि मुकुट सोनेरी कलरचा केला आणि त्याचा उंदरा उंदराची इतकी छान सुबक कलाकुसर मी त्या उन उंदरासहित त्या क चित्राची केली आणि व शेला त्याचा लाल कलरचा केला गणपती इतका छान उठून दिसत होते आणि त्या त्या गणपतीला मोत्याची माळ नंतर सगळे दागिने इतकं छान ते चित्र मला वाटत होतं आणि गणपती म्हणजे काय आपलं आवडीचं दैवत आहे दहा दिवस आपण त्याची छान पूजा करतो त्याला छान वेगवेगळे नैवेद्य दाखवतो सगळ्यात आवडीचा नैवेद्य म्हणजे त्याचा मोदक आहे मोदक मोदक पण त्या चित्रात मी हुबेहूब काढला होता रंग पण छान भरले भरता आले होते त्या त्या ऑनलाईन चित्रामुळं मला खूप मदत झाली की रंग रंगसगती ही त्या ऑनलाईनमुळे मला जास्त कळाली ऑनलाईन चित्र मी डाउनलोड केल्यामुळं आणि खरंच मला त्याचा खूप फायदा झाला रंगसंगतीमध्ये त्या त्या चित्रामध्ये मला गणपती काढताना खूप खूप मदत झाली आणि ते चित्र म आमच्या घरातल्या सगळ्यांना खूप आवडले धन्यवाद